मराठी भाषेच्या पोट भाषा किंवा बोलीभाषा म्हणजेच डायलेक्टस या राज्याच्या विविध भागामध्ये बोलल्या जातात या बोली भााषा त्या भागाच्या भूगोल संस्कृती जीवनशैली आणि समाज रचनेनुसार विकसित झाल्या आहेत कोकणी कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी ही बोलली बोली बोलली जाते कोकणस्थ ब्राह्मण व इतर कोकणी समाज ही भाषा वापरतो तिच्या उच्चार थोडा गोडसर व संगीता संगीतनामक असतो कोकणात विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोललेली जाणारी बोली मालवण शहराच्या नावारून नाव पडले व अनेक विनोदी नाटके आणि चित्रपटामध्ये वाळ मालवणीचा वापर केला जातो विदर्भ भागात अमरावती अकोला बुलढाणा वर्धा नागपूर बोलली जाते उदाहरण तुमचं काय म्हणणं आहे ही बोली स्पष्ट सरळ आणि थोडी रेखीव आहे धुळेआणि नंदुरबागा नंदुरबार भागात बोलली जाते खानदेशातील आदिवासी व गावकऱ्यामध्ये प्रचलित गुजराती व मराठीच्या मिश्र प्रभावामुळे थोडी वेगळी वाटते देशी बोली पुणे सातारा सोलापूर या भागात बोलली जाते बापू काय आहे कुठं चालला असे शब्दप्रयोग आढळतात नगर बोली अहमदनगर भागात बोलली जाते काही शब्दाचे उच्चार वेगळे असतात जसे असा का केलास असं का केलं दख्खनी उर्दू हैद्रबाद आणि मराठवाड्यात मुस्लिम समाजामध्ये प्रचलित उर्दू व मराठी ह्याचा मिश्र प्रभाव आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दख्खनी गजल कव्वाली ऐकायला मिळते महाराष्ट्रात इतर राज्यातून आलेल्या लोकांमुळे विविध भाषा प्रचलित आहेत हिंदी मुंबई ठाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाते गुजराती मुंबई व उत्तर महाराष्ट्रात उर्दू मुस्लिम समाजामध्ये कन्नड तेलुगू तामिळ दक्षिणेकडील सीमावर्ती भागात संस्कृत धार्मिक व शैक्षणिक कार्यात वापरली जाते परंतु दैनंदिन व्यव्हरात नाही